हो मला असं वाटते की अभ्यासक्रमांमधे मुलांना म्हणजे सगळंच नॉलेज दिलं पाहिजे जेवढं सांस्कृतिक शासकीय राजकीय त्यांना नॉलेज देतात वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून तसंच त्यांना बँकेबद्दल पण माहिती दिली पाहिजे कारण आजकाल ती काळाची गरज झालेली आहे की सगळ्यांचं पासबुक असलं पाहिजे प्रत्येकाचं बँकमध्ये अकाऊंट असलं पाहिजे प्रत्येकाने पॉलिसी काढली पाहिजे विमा वगैरे ते कर्ज वीर्ज हे सगळं म्हणजे एक आयुष्याचं भागच झालेला आहे ते त्याच्यामुळे आता मुलांना पण मोस्टली मुलांचं अकाऊंट वगैरे आपण पाचवी सहावीमध्येच खोलून टाकतो शाळेमध्ये सांगतातच तसं तर तुम्ही जसं सांगतआहे तर मग त्यांना सांगितलं पण पाहिजे नाही की बाबा त्याचा काय फायदा आहे अकाउंट का ओपन करायचं फायदा काय तोटे काय आपण कशासाठी करतो म्हणजे आणि बँकेमध्ये अकाऊंट असणे हे का गरजेचं आहे आपल्या याचा काय फायदा होतो पुढे परत त्यांच्यामध्ये पण जेव्हां म्हणजे क वर्ष होतं तेव्हा ते त्याच्यामध्ये फंड वगैरे बोल् म्हणा किंवा म्हणजे असं सेविंग अकाऊंट करंट अकाऊंट असे खूप सारे हे असतात टर्म्स असतात की ज्याचे म्हणजे नॉर्मल आपल्याला माहिती नसतं कारण घरात पण आपण चर्चा वगैरे कधी करत नाही पण ते जर शाळेत शाळेने म्हणजे सांगितलं त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये जर ठेवलं असे विषय किंवा असं एखादा कोणता टॉपिक जर ठेवला तर ते मुलांना खूप फायदेशीर ठरेल आणि म्हणजे बँकेमध्ये पासबुक बँकेचं पासबुक पॉलिसी वगैरे आपण जे पण करतो ते आयुष्यभरासाठी मग हेच असतं फायदेशीर असतं कारण ते इंश्युरन्स आपण जे काढतो ते नंतर गरजेच्या वेळी वगैरे आपल्याला फायदा होतो कारण एकसाथ जास्त पैसे भरावे नाही लागत आपल्याला आणि जास्त पैसे नाही भरावे लागत किंवा मी मोफत याच्यामध्ये आपलं होतं त्याच्यामध्ये हेल्थ इंश्युरन्स परत आपलं लाईफ लाईफचं इंश्युरन्स व्हेईकल इंश्युरन्स असे खूप सारे प्रकार असतात की ज्याच्यामुळे आपण कमी पैशामध्ये नंतर फायदा हा घेऊ शकतो तर ते जसं वाटतं आहे की शाळेच्या अभ्यासक्रममध्ये मुलांवरती हे त्यांना माहिती पुरवली जायला हवी आमच्यावेळेस तर नव्हतं पण ते आता पुढील शिक्षणामधे त्यांना असे बँकेतच नाही दुसरे पण काही असो कोणते पण क्षेत्र प त्या प्रत्येक क्षेत्राचं म्हणजे थोडं थोडं काहीतरी त्यांना मुलांना समजलं पाहिजे बाबा त्याच्यामुळे शासनानी काहीतरी करायला पाहिजे की मुलांचं अजून प्रगती होईल त्यांच्या ज्ञानामध्ये भर होईल असं